काही वर्षापूर्वी आमच्या भागातनी भूकंप झाला होता आणि त्यामुळे खूप आपत्ती घडली होती आणि लोकांचे वैयक्तिक नुकसान काही भरपूर घटना म् नहणजे दुर्घटनाही घडल्या होत्या नुकसानही झाले होते आणि त्या घटनेचा विसर जवळपास आम्हाला चारपाच वर्ष आम्ही ती घटना विसरू नाही शकलो तर त्यामुळे पर्यावरणाचंही नुकसान झालं होतं आणि मानवीही लोकांचं नुकसान झालं होतं